उत्साह आणि एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी कोणते मार्ग आहेत हातात मार्ग तर खूप काही आहेत उत्साह टिकवण्यासाठी उत्साह टिकवण्यासाठी म्हणजे माझी ऊर्जा वाढवण्यासाठी मी सकाळी सकाळी रोज पाच वाजता उठून आणि व्यायाम करायला जातो नेहमी रोज सूर्यनमस्कार काढतो आणि व्यायाम सकाळीच पाच वाजले की सकाळीच रनिंग करायला जातो आणि रनिंग म्हटल्यावर दूध दूध सकाळी आणि दोन अंडे संध्याकाळी मी रोज खातो आणि अशी माझी ऊर्जा अशी वाढते याच्यामुळे कारण की मी एकाग्रता करतो आणि व्यायाम व्यायाम व्यायाम करतो रोज सकाळ संध्याकाळ आणि स्विमिंग करतो त्याच्यामुळे सिमिंग खूप करतो आणि मी स्विमिंगमुळे माझी खूप ऊर्जा अशी वाढते ऊर्जा याच्यामुळे वाढली आहे की माझी तर मला खूप खूप पोहण्याची आदत आहे आणि मी खूप पाण्यामध्ये पोहतो आणि त्याच्यामुळे माझी ऊर्जा खूप वाढलेली आहे आणि मी माझी ऊर्जा कशी ऊर्जा कशी टिकवतो ऊर्जा ही अशी टिकवतो मी की कारण की मला आदत पण माझी ऊर्जा अशी टिकवतो की थकवा मी असा वाटू देत नाही मी थकवा आला की वाटू देत नाही मी कारण की थकवेची आदत मला पडलेली आहे थकवा बिकवा समजा आले तर मी तो टिकवायची श् कॅप्सिटी माझ्या उर्जेमध्ये आहे आणि ऊर्जा अशामुळे आला आहे मी दररोज दूध पितो आणि दररोज दूध एक गिलास दूध नेमकं पितोस मी आणि अंडे तर रेगुलर त्याच्यामुळे माझी ऊर्जापातळी खूप छान आहे आणि मी ऊर्जा खूप टिकवू शकतो